माझ्या घराच्यासमोर मी छोटीशी बाग तयार केलेली आहे त्या बागेमध्ये मी बरेचसे झाडं लावलेले आहे आणि ती झाडे मी पी के वीतून आणलेली आहे म्हणजे माझ्या जीजाजी मला ती तिथून घेऊन दिलेली आहे जिजाजी माझे पी के वीमध्ये काम करतात त्यामुळे त्यांना झाडाबद्दल बरीचशी माहिती आहे आणि झाडाचे जे आरोग्य चांगले ठेवण्यासाठीची जी माहिती आहे ती पण माझ्या जिजाजींना माहिती आहे त्यामुळे त्यांनी जशी मला माहिती दिलेली आहे की कोणते खत टाकावे किती पाणी द्यावे उन्हापासून कसे संरक्षण करावे हा सल्ला मी माझ्या जिजाजीकडून झाडांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी घेतलेला आहे